हॅलो काय करत आहे काही नाही बसून आहे महाराष्ट्रामध्ये असं बघणारं का आहे मला घुमाला यायचं आहे हो

अधिक काय काय आहे दिवाळीत काय काय करतं अच्छा खूप छान छान करतात अच्छा मला दिवाळी आवडतं रक्षाबंधन आवडतं छान झाली माझ्या भावाला मी राखी बांधली माझ्या भावानं मला नॅकलेस दिलं

छान बसले जेवण होतं डाळ भाजी भात पोळ्या

अच्छा हो ठीक आहे